आपल्या भागात जसं नृत्य आहे म्हणजे जुने लोकं पोवाडे वगैरे गायचे त्यासाठी शिवाजी महाराजांचे भ भरपूर मावळे यवतमाळ मध्ये होते तर पोवाडे झाले किंवा लोकसंगीत झालं मला तरी असं आता आढळत नाही की लोकं नवीन पिढीला ते शिकवत आहेत कारण प्रत्येक प्रकार आधी पिपाणी वगैरे वाजवायचे तर ते संगीत पण आजकाल लुप्त पावत चाललं आहे आणि कोणी शिकवत नाही पण मला असं वाटतं की आपण आपल्या ज्या जुन्या कला शैली आहेत किंवा नृत्य आहेत किंवा संगीत आहेत ते आपल्या नवीन पिढीला शिकवले पाहिजेत